लग्नापूर्वी आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटच्या जंगलात फिरायला गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही त्या जंगलात खूप फिरलो त्या जंगलातली जो कोर एरिया म्हटला जातो त्या कोर एरियामध्ये आम्हाला जायला संधी मिळाली त्या कोर एरियामध्ये जाऊन आम्ही तिकडचे आदिवासी समाज कोरकू माडिया गोंड या समाजाशी भेटून त्यांचे अनुभव जाणून घेतले त्यांचे रहाणसण जाणून घेतले पण त्यांच्या रहाणसण त्यांचे खानपान खाद्यपदार्थ कशाप्रकारे ते बनवतात करतात ही पाहण्याची मला आवड होती आणि ती खाण्यासाठी मी तिथे गेलो होतो तिकडचा जो प्रमुखता गावरान दही आणि तिकडचा जो मांसाहारी जेवण असतो तो खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट असतो ते खाण्यासाठी मी तिथे गेलो होतो आणि मला ते खूपच आवडलं होतं आणि भविष्यात जर मला कधी पुन्हा जर जायची संधी मिळाली तर मी आवर्जून तिथे जाण्याचा प्रयत्न करेल